हॅलो मॅडम मला थोडंसं माहिती झाली का तुम्ही कोरोना पेशंट वगैरे हॅंडल केलेले आहेत तर मी खूप दूर राहते खेड्यावर मी मला थोडीशी माहिती हवी होती कोरोनाबद्दल कारण माझा पाय एका पायाने मी अपंग आहे आणि आमच्या आजूबाजूला कोरोना पेशण भरपूर आहेत तर काळजी कशी घ्यावी आणि कसं रहावं याची थोडी माहिती हवी होती मॅडम मला

हं हं अजून काय करायचं मॅडम हो का तुम्ही मग कसे सुखरूप राहता मॅडम कारण एवढे पेशन हॅंडल करता तुम्ही तुमचा पण परिवार असेल तुम्ही कसे करतात मग हां हां हं

खरंच तुम्ही एक देवच आहे पण हो का हो का खूप धन्यवाद मॅडम तुमचं सांगितल्याबद्दल थॅंक्यू